भारतामधे साक्षरतेचे प्रमाण हे चांगलेच आहे पूर्वीचे चित्र मात्र वेगळे होते पूर्वी महिलांचा महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता याबाबतीत सक्रियतेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांनी खूप कार्य केले कार्य केलेले दिसून येते ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची सर्वप्रथम ज्योत स्वतःच्या घरातच पेटवली म्हणजेच काय तर सावित्रीबाईंना त्यांनी शिकवले त्यांनतर सावित्रीबाई फुले ह्यांनी मुलींना शिकवण्यास सुरवात केली त्यासाठी त्यांना भरपूर हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या अपमान सहन करावा लागला तरी पण त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरु केली तिथे काही पाच सात बालिका होत्या त्यांच्यापासूनच त्यांनी सुरुवात केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर दलित समाजांनाच काय तर तळागळातल्या प्रत्येक व्यक्तीस शिक्षण मिळण्यासाठी किंवा शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी स्त्रियांना व त्यातल्या प्रत्येक समाजातल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तींना शिक्षण मिळालेच पाहिजे आणि त्यांनी ते घेतलंच पाहिजे तशी एक कायदेशीर तरतूद म्हणून भारताचे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये त्यांनी त्याची अशी कलमच तयार करून ठेवलेली आहे जी समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी आणि कायद्याच्या धोरणांनी आज अंमलात आपल्या भारतात अंमलात आणलेली आहे म्हणून आपला भारत साक्षर झाल्याचे दिसून येते त्याचबाबतीत शासनाने काही ठोस असे पाऊल उचललेले आहेत किंवा काही उपक्रम अभियान असे चालू केलेले आहेत ज्यामुळे लोकांमध्ये शिक्षणाबद्दलची जी आवड आहे ती जास्त निर्माण झाली पाहिजे किंवा ते शिक्षणाकडे जास्त वळले पाहिजे जसे श्रेष्ठांसाठी प्रौढसाक्षरता अभियान सर्व शिक्षा अभियान गावागावात शाळा अंगणवाड्या काढल्या आहेत ज्यामध्ये मुलांना आहार दिला जातो जेणेकरून ते विद्यार्थी शाळेत आले पाहिजे आणि त्यांनी आहार पण त्यांना मिळाला पाहिजे जर आहार व्यवस्थित असला तर त्याची अभ्यासाकडे त्यांचं जास्त लक्ष राहील किंवा काही फिरत्या शाळाही आहेत भटक्या जमातीसाठी आणि लोकांमध्ये शिक्षणांविषयी जागरूकता निर्माण केली केली म्हणूनच तर आज भारताचे प्रत्येक राज्यात साक्षरतेचे प्रमाण हे जास्त दिसून येते प्रत्येक राज्यापेक्षा साक्षरतेची हे टक्केवारी मोजली तर केरळमध्ये पूर्णच प्रथम क्रमांकच केरळचा आलेला आहे जसे काही मध्य प्रदेशमध्ये किंवा छत्तीसगढमध्ये त्यांच्यातही काही अशी टक्केवारी आहे पण मुली ज्या स्त्रियांसाठी जेवढी पाहिजे तेवढी काही प्रमाणात कमीच आहे